आपला इतिहास आपल्याला माहीत असायला पाहिजे किती जणांना माहीत आहे नाही जवळपास परंतु आपल्या देशाला इतिहास आहे तो परंपरेचा आहे साहित्याचा आहे पराक्रमाचा आहे ही इतिहास प्रत्येकांना माहीत असणं गरजेचं आहे हे जर माहीत नसेल तर आपण जिवंत असून मेल्यासारख्ये आहोत म्हणून आपल्याला इतिहास माहीत असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं एक महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या कुलदैवताला आपण कधीच विसरू नये कारण स्वराज्याची श शपथ घेऊन त्यांनी निर्माण केलेलं राज्य ते आपल्याला आत्तापर्यंत जसं आपण टिकवलं तसं पुढे देखील टिकवायचं आहे एक लक्षात ठेवा की आपल्या पूर्वजाबद्दल आपल्याला अभिमान पाहिजे तो अभिमान केवळ बोलून चालणार नाही कृतीतून उतरला पाहिजे आणि कृतीतून उतरण्यासाठी म्हणून आपल्याला अभ्यासाची नितांत गरज आहे हे केव्हा आपल्याला समजू शकेल जोपर्यंत आपण इतिहास वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं कसं मिळालं स्वातंत्र्यामध्ये अनेक जणांनी हौतात्म्य प्र केले त्याच्यामुळे मिळाले महात्मा गांधीजींच्या अनेक चळवळी आपल्याला माहिती आहेत चले जाव चळवळ स्वदेशीचा नारा स्वच्छ भारत हे सगळे स्वातंत्र्य चळवळीचे एक एक पैलू आहे या चळवळीमधूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आपण जरूर सांभाळलं पाहिजे आपण बरेचदा असं करतो की आपल्याला माहीत असते पण आपण विसरून जातो त्याला प्रमाण भाषेत विस्मरण म्हणतात आणि साध्या भाषेमध्ये आपण विसरून गेलो रं बापू आता काय करू असं म्हणायचं नाही आपल्याला आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्याच्यापैकी स्वच्छता आहे आहे तुम्हाला माहीत असेल की महात्मा गांधीनी आपल्या सांगितलं होतं की बुरा मत सुनो बुरा मत देखो बुरा मत कहो असं महात्मा गांधीजींनी जे सांगितलं ते आपण लक्षात ठेऊया आणि पुढे जाऊया कारण आपल्याला आपला इतिहासातून खूप काही कमालीचा बदल करून घ्यायचा आहे